हां बोलते आहे कोण बोलत आहे हां बोला हो बोला ना सर बोला

बरं

ओके सर आता आता काही त्रास होतो आहे का तुम्हाला

बरं सर आता काही असा खूप ताण मेजर असं काही आहे का म्हणजे की खूप कामाचा लोड आहे किंवा काही असं आहे का

बरं मी आता तुम्हाला जर लगेच त्रास होतो आहे तर आपण थोडंसं फोनवर मी तुम्हाला एक थेरपी देते तर ती तुम्ही सांगते त्या पद्धतीने आता करा थोडासा फोन बाजूला ठेवून किंवा स्पीकरवर टाकून मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही करा ठीक आहे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे सर डोळे मिटून शांत बसायचं आहे आणि पाच वेळा आपल्याला दीर्घ श्वसन करायचं आहे म्हणजे आता त्याच्यामध्ये असतं की एक टेक्निक समजून घ्यावं लागेल की दीर्घ श्वसन म्हणजे फक्त लांब श्वास घेणं आणि सोडणं नाही तर आपण ज्या लयीमध्ये श्वास घेणार म्हणजे समजा मी एक दहा काउंट श्वास घेतला तर मला तेवढेच दहा आकडे श्वास सोडायचा आहे म्हणजे या पद्धतीने एक लय आपल्याला प्राप्त होते आपल्या शरीराला आणि आपले सगळे अवयव लयीत काम करायला सुरुवात करतात ज्याने आपल्याला हे जे काही कुठेतरी प्रेशर येणं कुठेतरी जड होणं हलकं वाटणं या पद्धती होत नाही तर एक पाच श्वास आता तुम्ही करा मग आपण बघू हां झालं सर हां साधारण आता कसं वाटत आहे तुम्हाला म्हणजे थोडं जरी हलकं वाटत असेल तरी पुढची एक टेक्निक येते ज्याच्यामध्ये आपण ज्याला आपण म्हणजे आम्ही सायकॉलॉजीच्या भाषेमध्ये ग्राउंड टेक्निक असं म्हणतो त्याच्यामध्ये काय करायचं असतं की तुमचे जे आपले जे पाच सेन्सरी ऑर्गन्स असतात किंवा ज्ञानेंद्रिय ज्याला आपण म्हणतो तर त्याला आपल्याला त्याच्यावर आपण सहसा फार फोकस करत नाही कारण ते काम करतच असतात तर त्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करून त्यांची कामं बघायची आहेत तर यामध्ये कसं असतं सर थोडी प्रोसेस त्याची मोठी आहे मी तुम्हाला फक्त एकच समजावून सांगते आता फोनवर आणि बाकी नंतर मग तुम्ही घरी करू शकता आता पुढे आपण कसं करूयात तुम्ही मला असं वाटत आहे की योग्य हे राहील की तुम्ही अपॉइंटमेंट घ्या तुमच्या वेळेप्रमाणे इकडे या मग आम्ही एक तासाचं तुमचं सेशन घेईल त्याच्यामध्ये सगळ्या थेरपी तुम्हाला समजवून सांगेल मग त्या तुम्ही घरी करू शकता ठीक आहे हो चालेल नक्की नक्की सर ओके हां धन्यवाद